हॅलो हां सर दामोदर ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये कॉल लागला आहे ना हां मी तुमच्या इथून कॅब बुक केली होती हां तर ते लवकर येणार होते सकाळी अजूनपर्यंत आलेले नाही आहेत हां तुमच्या ड्राइवरचा नंबरसुद्धा मी काढला तुमच्या साईडवरून होय होय सर ते फोन उचलत नाही आहेत खूप फोन ट्राय केले आहेत मी त्यांना एकही कॉल त्यांनी उचललेला नाही आहे मेसेजेस पण केलेत मी त्यांना त्याचा रिप्लायसुद्धा नाही आहे होय आम्हाला लवकर जायचं होतं सर अजूनपर्यंत ते आलेले नाही आहेत पुढेसुद्धा या गोष्टीवरून लेट होऊ शकतो आहे तर प्लीज मला काही ते कळवा हो प्लीज चेक करा तुम्ही तुमच्याकडून कॉल करून बघा ही अशी सर्व्हिस नको आहे आम्हाला आज सर्वांनी आम्ही सुट्टी काढून हा प्लॅन केला आहे तर दोनतीन तास लेटनी जाऊन काही उपयोग नाही आहे होय जर तुमच्याकडून असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आधी कळवत जावा आम्हाला हे अचानक असं क समजल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात अरेंजमेंट असतात काही त्या सगळ्या बिघडतात हां हां सर मला काय ते लगेच कळवा तुमचा ड्राइवर फोनसुद्धा एकही फोन उचलत नाही आहे किती प्रयत्न केलेत मी त्यांना कॉल करायचे हो एकाचाही रिप्लाय त्यांनी दिलेला नाही आहे ओके सर ठीक आहे मला लगेच काय ते कळवा ओके हां थँक यू